माझ्या डान्स रुटीनसाठी मी स्टार्टिंगला जास्तीत जास्त म्हणजे आता जे ट्रेंडिंग चालू आहे बॉलीवूड तर आम्ही बॉलिवूड याच्यावर जास्त प्रॅक्टिस करतो म्हणजे एक साँग आम्ही निवडतो आणि एक साँगवरच प्रॅक्टिस करतो आणि मग त्यानंतर काही वेळानंतर म्हणजे ते पूर्ण एक डान्स बसला का मग दुसरा साँग आम्ही घेतो म्हणजे लगेच एकाच याच्यावर पूर्ण डान्स बसल्यानंतरच आम्ही दुसरा घेतो